हो मला पर्यटकांशी संवाद साधायला आवडतो तसेच म्हणजे पर्यटकांशी संवाद साधल्यावर काय होतं की ती ज्या ठिकाणावरून आले त्या ठिकाणाच्याबद्दल आपण त्यांच्याशी विचारतो की तुम्ही कोणत्या ठिकाणावरून आले आहेत ते जर बाहेर देशातून मधून आले असेल तर अजून इथं मग आपल्याला नॉलेज भेटतं बाहेरच्या देशामधलं की त्या देशामध्ये काय त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचं संस्कृती कशी आहे त्यांचं बोलणं काय आहे आणि मी बो म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट केली तर त्यांच्यामधून आपल्याला म्हणजे हे समजतं त्यांची भाषा आपल्याला येते आपल्याला त्यांची भाषा समजते आपल्याला त्यांची भाषा बोलायला म्हणजे अवघड पडत नाही आणि आप आपण त्यांची भाषा शिकतो तर या सर्व आणि त्यांचा त्यांच्या देशाबद्दल थोडी माहिती किंवा त्यांच्या देशाबद्दल इतिहास आपण अशा गोष्टी आणि ती इथे का आले आहेत त्यामागचं रिझन पण आपल्याला आपल्याला मिळतं त्यांच्याकडून तर एवढं सगळे गोष्टी आपल्याला मिळत असतात तरी एवढे सगळे ज्ञान आपल्याला त्यांच्याकडून मिळतं म्हणून मी मला पर्यटकांशी संवाद साधायला खूप आवडतं